माणसाचं अक्षर सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटतं पण त्याच्यासाठी काय करावं त्याच्यासाठी कोणती मेहनत घ्यावी ही बऱ्याच जणांना कळत नाही मी स्वतः माझ्या अनुभवानुसार सांगतो की मी जिथे जिथे म्हणून कोरा कागद दिसेल आणि आणि पेन दिसेल तेव्हा तेव्हा मी काही ना काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो उदाहारणार्थ अलीकडच्या काळामध्ये की लग्नपत्रिका असतील निमंत्रण पत्रिका असतील ह्या छापील स्वरूपात यायला लागलेल्या आहेत आणि ते लोकांना आवडायला लागलेल आहे मी मॅट्रिकला असेपर्यंत माझ्या घरी आमचं कुटुंब मोठं होतं तर जी काही लग्नसोहळ्याची पत्रिका असतील हे सगळ्या पत्रिका लिहिण्याचं काम माझ्या घरच्यांनी माझ्याकडे दिलेलं होतं आणि ते मी सुवाच्य अक्षरात लिहित होतो आता लिखाणाचा सतत सराव झाल्यामुळे माझं लिखाण हे थोडंसं भरलेलं आहे संतांनी देखील सांगून ठेवलं आपली दिसा माझी काहीतरी लिहावे आणि लिखाण करत असताना कंटाळा होऊ देऊ नये नेहमी वारंवार लिखाणाचं करावे म्हणून शुद्ध वाचावे शुद्ध लिहावे वाकप्रचार असतील म्हणी असतील सुभाषितं असतील ओव्या असतील अभंग असतील ह्या सगळ्या मी जिथं मला आवडलं की ते मी लिहितो आणि संग्रही करून ठेवतो माझ्याकडे एक स्वतंत्र अशा प्रकारची एक वहीच आहे की जी वहीमध्ये अनेक अशा प्रकारचे वाक्प्रचार म्हणी आणि सुभाषित आहे मग ती हिंदीतली शेरो शायरी असो दोहे असतील ती मी लिहून काढतो आणि माझ्या भाषणामध्ये त्याचा उपयोग तो होतो हस्ताक्षर सुधारण्यासाठी म्हणून लागणारी जी एक शस्त्र आहे तिला आपण पेन म्हणू या ते पेन चांगलं असायला हवं कारण आपण इतर बाबीवर खूप खर्च करतो आणि पेनीवरच खर्च करत नाही पूर्वीच्या काळी बोरू होते टाक होते अलीकडच्या काळात ही नामशेष झालेलं आहे आता आपल्याला बोरूही सापडत नाही आणि टाकाही सापडत नाही कोणी म्हणलं मी आम्ही बोरून लिहितो तर बोरू कसा असतो टाक कसा असतो दौत कशी घ्यायची त्याच्यात काय टाकावं मग अशा अनेक प्रश्न उपप्रश्न विचारत राहतात म्हणून अलीकडच्या काळामध्ये या अक्षर सुधारण्यासाठी म्हणून पेन आणि चांगली असायला हवी आणि दिवसाकाठी काही ना काहीतरी किमान एक पान तरी आपण लिहायला पाहिजे की जे मी आज वयाच्या बाहत्तराव्या वर्षीसुद्धा चालू केलेला आहे म्हणजे चालू राहिलेला आहे म्हणून हस्ताक्षर जर तुम्हाला सुधारायचं असेल तर छान लिहा अचूक लिहा अशुद्ध कधीच लिहू नका असं मला तुम्हाला सांगायला होतं